आमच्या क्षेत्रातील कला आणि हस्तकला विभाग त्यांच्या कला आणि हस्तकलामध्ये इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि कॉपीराइटशी निगडित समस्या हाताळण्यामध्ये कायद्यांचा सुद्धा वापर करतात कायदे त्यांना फार मदत करतात आणि त्यांच्यासंबंधी कॉपीराइट स कॉपीराइटशी निगडीत समस्या हाताळण्यासाठी आधी त्यामुळे ते परवाने काढतात का त्यांचे करार पेटंट ट्रेडमार्क आणि लोगो यांची सुद्धा त्यांना फार मदत होते